अच्छा बोल

हां हां तं तरी पण आमच्या गावामध्ये ना नाही हॉस्पिटलची काही व्यवस्था आहे नाही रोड वगैरे आम्ही आता रोज अपडाऊन वगैरे करत असतो केडझर ते वर्धा तर आमच्या गावला रोडची खूप गंभीर परिस्थिती आली आहे नाही आमच्या गावात दवाखानासुद्धा आहे ना मेडिकल सुद्धा आहे कधी एमर्जन्सी आली तर आमच्या गावात ते सुद्धा नसते आम्हाला दुसऱ्या गावाला भटकावं लागत असते ते आणखी नळ नळाची सुविधा नाही आमच्या गावातले दूरदूरदूरहून पाणीसुद्धा आणत असतात तर आम्ही आता कसं करावं तुम्ही केले म्हणतात पण आमच्या गावला काहीच नाही केला ना तुम्ही आमच्या गावात हॉस्पिटलची व्यवस्था करून द्यावी आमच्या गावात एक एक मेडिकल वगैरे असले पाहिजे रोडाची म्हणजे आम्हाला अपडाऊन वगैरे करायला रोड वगैरे चांगला असला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमची नियुक्ती करू ना हो करा हां